माझ्या ही सर्वात मोठी ताकद म्हणजे मी नवीन व्यक्तीसोबत जसा एखादा कार्यक्रमात मिळालेल्या नवीन व्यक्तीसोबत लवकर जवळीकता साधू शकतो आणि त्यांच्यामध्ये संवाद साधून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर दुसरी चांगली गोष्ट म्हणजे सर्वात मोठी ताकद म्हणजे मित्रांमध्ये असताना त्यांना किती दुखत असेल तरी त्यांना हसवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि माझी माझ्यात असलेली सर्वात मोठी कमजोरी म्हणजे जेव्हा मी मित्रांमध्ये वावरत असतो तेव्हा त्यांना काही म्हणजे शब्दावाटे काहीही बोलून दिला त्याच्यामुळे म्हणजे ते दुखावतात ही एक माझी कमजोरी आहे की म्हणजे मित्रांमध्ये काहीही बोलून देणे